मराठी भाषेमध्ये अनेक धार्मिक ग्रंथ आहेत त्यामुळे त्या त त्याची तत्वज्ञानचा वापर तंत्रज्ञानाच्या दृष्टीने आणि इंटरनेटच्या प्रगतीसाठी कसा होईल हे मुलांना कळून येईल यामध्ये काय होतंय आ यामध्ये एक अस धार्मिक ग्र म्हणजे दासबोध दासबोधामध्ये मूर्खाची लक्षणं सांगितलेली आहेत उत्तम गुणाचे लक्षणं सांगितलेले आहेत तसेच काय घ्यावे काय सोडावे हे जे बाबी आहेत ह्याच्यामुळे मु अ तंत्रज्ञानाच्या दृष्टीने इंटरनेटवर आले तर मुलांच्या याच्यावर वाचनात येतील या अन त्याच्यामुळे त्यांची प्रगती होईल तसेच काही धार्मिक पुस्तकामध्ये आहेत त्याच्यात त्यानी मनुष्याने कसं वागलं पाहिजे त्याची काय दिनचर्या असली पाहिजे तसेच पहाटे उठण्याचे काय महत्त्व आहे तसेच वेळेचा क सदउपयोग कसा करावा ह्या ज्या द गोष्टी आहेत त्या धार्मिक ग्रंथातून घेऊन मुलांवर मुलांच्या वाचण्याची जे करून मुलांच्या वाचण्या्त येतील ज अशा दृष्टीकोणातून तंत्रज्ञानात इंटरनेटचा उपयोग प्रगतीबरोबर झाला पाहिजे